मला ड्रॉईंग काढायला खूप आवडते आणि ते पण स्केच वगैरे तर त्यामध्ये मला खूप काही स्पर्धा दिल्या आहे मी त्यामध्ये मी क्व फस सुद्धा आली आहे आणि त्यामध्ये मला फस क्रमांकानी प्राईस सुद्धा भेटले आहे त्यामुळे माझ्या पालकांना माझ्या फ्रेंड्सला माझ्यावर खूप सारा अभिमान वाटते आणि हे गोष्ट मलासुद्धा खूप छान वाटते की मी माझ्या मम्मी पप्पाला माझ्या फ्रेंड्सला माझ्यामुळं अभिमान वाटते आणि त्यांना खूप प्राऊट फील होते माझ्यावर आणि मी असेच स्टॉ चित्र काढत राहिल आणि खूप एकदम टॉ जे नॅशनल लेवलवर परीक्षा राहत असते इंटरनॅशनल लेवलवर त्यावरसुद्धा माझा प्रयत्न हाच राहिल की मी चांगल्या तरेकेनं त्यामध्ये आपलं पूर्ण प्रयत्न देऊन फश नंबर आला पाहिजे